इतर मोठ्या लेखकांची पुस्तके व कविता वाचून समजून घेऊन व त्यांची रचना समजून मी माझी पात्रे विकसित करतो विश्वसनीय आणि सुरस पात्रे निर्मण्यासाठी अशी कुठचीच माझी विशिष्ट प प्रक्रिया नाही आहे परंतु मी ज्यावेळी अध्ययनासाठी बसतो त्यावेळी मी फार फार तर रात्रीच्या वेळेस किंवा पहाटे ज्यावेळी पूर्ण परिसर शांत असतो आणि पूर्ण लक्ष देऊन मला ते गोष्ट वाचता येते आणि समजता येते त्या आणि समाजाविषयी आणि मानवाविषयक खऱ्या भ्रामक गोष्टी लिहीणे हे माझा छंद आहे